घरातील सामान ठेवण्यासाठी मी काही दिवसांपूर्वी प्लॅस्टिकच्या वस्तू किचन सेडमध्ये घेतल्या आणि फार कमी दरामध्ये मला अतिशय चांगल्या त्या वस्तू मिळाल्या म्हणजे घरामध्ये इकडंतिकडं जे ठेवण्यात आलेल्या ज्या वस्तू होत्या ते व्यवस्थित त्या प्लॅस्टिक कंटेनरमध्ये भरून ठेवून आपल्या घरातल्या सगळ्या सोई आणि सुविधा व्यवस्थित प्रमाणांमध्ये उपलब्ध त्याच्यातून आपल्याला झालेल्या दिसून येते आणि विशेषतः म्हणजे अतिशय कमी पैशामधे व्यवस्थित आणि दर्जेदार भरपूर टिकाऊ वाटणारं असं हे प्लॅस्टीकचं उत्पादन मला मिळालं